हो माझ्या मते गाण्यासाठी प्राविण्य आवश्यक आहेच कारण गाण्यातले जे काही कौशल्य आहेत ती जर आपल्याला अंगीकृत असतील माहिती असतील तर चांगलं गाऊ शकतो आपण आणि प्रशिक्षण तर घ्यायला पाहिजे खरं तर काही गोष्टी ज्या आहेत पण प्रशिक्षण घेऊनसुद्धा ज्या अंगभूत त्यातल्या ज्या प्रावीण्याच्या गोष्टी आहेत त्या जर नसतील तर ते गाणं जे आहे ते अतिशय कृत्रिम वाटू शकतं त्यामुळं आपल्या स्वतःच्या आतल्या भावना व्यक्त करण्यासाठी गाण्यामध्ये आपल्या अंगी असलेलं प्रावीण्य जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे आणि प्रशिक्षणाशिवाय एखादी व्यक्ती उत्तम गाऊ शकत नाही खरं तर प्रशिक्षण असेल तर अधिक चांगलं आणखीन गाऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळं उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर एखादं गाणं आपण ऐकून ऐकून गाऊ शकतो पण ते गात असताना त्यातल्या ज्या काही बारकाव्याच्या गोष्टी आहेत त्या खरं तर प्रशिक्षणाने कळू शकतात म्हणून प्रशिक्षण असणं हे सुद्धा अत्यंत त्यामध्ये महत्त्वाचं आहे त्यासाठी चांगल्या गाण्यासाठी प्रावीण्य आवश्यक आहे पण त्याचबरोबर प्रशिक्षणाची सुुद्धा आवश्यकता आहे असं मला वाटत आहे